आमच्या इथलं तुळजापूरचं प्रसिद्ध चार पिठापैकी एक तुळजापूरची अंबामाता आहे जगदंबा तिला सरस्वतीसुद्धा म्हणतात आणि तिथे खूप आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून खूप असे लोक पर्यटक येतात देवीच्या दर्शनाला तिथं जागरण गोंधळ वगैरे नवीन लग्न झालेले नवरा नवरी ते तिथं येऊन करतात ती अक्षी आधी शिवाजी महाराजांना स सुद्धा त्यांनी देवीने तलवार दिली